नेटफ्लिक्स बघायचं म्हटलं तर त्याच्यावर विविध प्रकारचे आपण मुई वगैरे बघू शकतो त्याचं एक काहीतरी रि रिचार्ज पॅक असतं ते मारून आपण नेटफ्लिक्सवर नेटफ्लिक्स प्राईमवर आपण व्हिडो बघू शकतो त्यामध्ये कसं त्याचं चित्रपट बघणं जास्त सोईस्कर होतं की आपण कोणत्याही सेक्टरमध्ये जसं आपण घरी असल्यामुळं एल ई डी वगैरे यूज करतो ठीक आहे तर आपण कोणत्या प्रवासामध्ये असलो तर आपण प्राईमवर असे फ्री म्हटले म्ह नेटपॅक मारल्यानंतर आपणच फ्रीमधले व्हिडओ वगैरे त्याच्यावर बघू शकतो कोणत्याही ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना किंवा हे आपल्यासाठी सोईस्कर अशा प्रकारे आहे असं माझं मत आहे सॅटेला सॅटेलाईट आणि टी व्हीच्या तुलनेत क कसा असतो तर असं बघायचं म्हटलं तर सॅटलाईट टी व्हीच्या तुलनेत तो केव्हाही सोईस्कर प्रका प्रकारे असेल कारण कोणत्याही याच्यामध्ये आपण त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतो